आमच्या संस्कृतीतील प्रमुख व्यवसाय हा शेती आहे शेती हा एकदम भारतातील एकदम अग्रेसिव हा अगले अग्रेसिव व्यवसाय मानला जातो कारण हा व्यवसाय हा खूप ठिकाणी प्रत्येकजण आपल्या आपल्या पद्धतीने छान करू शकतं शेती म्हटलं की प्रत्येकाच्या शेतामध्ये वेगवेगळं पिक उत्पादन घेतलं जातं प्रत्येकाची शेती कमी असते प्रत्येकाची शेती जास्त असते पण प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने शेती शेती करून उत्पन्न मिळवू शकतं काही काही लोकं शेती सोडून दुसरा व्यवसाय करू लागतात कारण त्यांना कष्ट करायची तयारी नसते शेतीमध्ये म्हटलं की खूप कष्ट करावे लागतात त्यामुळे ते लोक तर हा व्यवसाय सोडून दुसऱ्याकडे व्यवसायाला जातात